तसं योग सुरू करण्याचे जे माझ्या मते जे वय आहे ते आम्ही सांगतो त्याच्यात चौदा वर्षाच्या पुढे योग सुरू करावा असं आम्ही सांगतो कारण चौदा वर्षापर्यंत लहान मुलांच्या हाडांची ग्रोथ बऱ्यापैकी झालेली असते आणि ते पूर्ण ग्रोथ झाल्यावर तुम्ही पूर्णपणे कोणतेही आसन ॲडवान्स आसनं करू शकतात आणि चौदा वर्षाच्या खाली मुलांनी करू नये का तर तसं नाही आहे काही जे साधे आसनं आहेत ते य चौदा वर्षाच्या खालील मुलंही करू शकतात जसे सूर्यनमस्कार असतील आणि अजून जे जे साधे साधे आसनं आहेत ताडासन असेल अजून जे आसनं आहेत सर्वसाधारण जे आसनं आहेत ते करू शकतात ज्यात म्हनून तुम्ही असं म्हणू नाही शकत की लहान मुलांनी योग नाही करू शकत पण जे काय ॲडव्हान्स योग प्रॅक्टिक प्रॅक्टिस आहे ती चौदा वर्षाच्या पुढील मुलांसाठी आपण सांगतो आणि जे लवकरात लवकर योग चालू केलं तर चांगलंच आहे फक्त मग ॲडव्हान्स आसनं त्यांनी करू नये चौदा वर्षांनंतर तुम्ही सर्व आसनं करा योग करा प्राणायाम करा आणि चौदा वर्षापर्यंत ॲक्च्युली बालकच असतात आणि त्यांना मग ते प्राणायाम वगैरे सर्व समजेल असं नाही आहे पण केलेलं चांगलं ओंकार तर आपन गर्भसंंस्कार जेव्हा करतो तेव्हापासूनच चालू करत असतो म्हणून योगाला असं पर्टिक्युलर हे आहे एज आहे असं नाही काही कोणत्याही वयात योग आपण चालू करू शकतो लहानातल्या लहान वयात आपण योग चालू करू शकतो मी जसं आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आपण जेव्हा